हॅलो हां हा मी गिऱ्हाईक आहे हो हां हां आम्हाला तांदूळ पाहिजे होते तुमच्याकडे कोणता कोणता तांदूळ असते कोलम आणखीन को हां हं हं हां बरं बरं हां अच्छा अच्छा बासमती आहे का बासमती तांदूळ आहे का असं का हा आम्हाला आम्हाला हे बासमती पण पाहिजे तांदूळ आम्हाला खिचडीसाठी पाहिजे आम्हाला भंडारा करायचा आहे हां हां हां हां आम्हाला आम्हाला एक कंटल हां भंडारा करायचा आहे आमच्या महादेवाला हां ते आम्हाला बासमती तांदळाची ऑर्डर द्यायची तुम्हाला हां तु दुसरं काय नाही तेच तांदूळ चांगला पाहून द्या हां शुगरचा पण पाहिजे शुगर तांदूळ पण पाहिजे हां ब्राऊन तांदूळ पण ठेवा आमच्यासाठी हां हां आमच्याकडे चांगले आम्ही आम्ही तरोडा नाका हं जंगमवाडी तिथं राहतो आम्ही हं ते आम्हाला चांगल्या प्रकारचे तांदूळ पाहिजे आहेत हं हां खूप चांगली खूप हो हो हं लोकांना भंडारा करायचा आहे महादेवाचा हं त्याच्यासाठी आम्ही हो हो तांदूळाचं पेमेंट करू ना हं हो हो हो किती किती ठरवला हा पेमेंट पेमेंट कितीचं ठरवलं तुम्ही अच्छा अच्छा हां हां बरं बरं बरं बरं हां बरं तेच म्हणलं तुम्ही ठेवा आम्ही देतो तुमचं हां काही कमी करा ना थोडेफार देवाचं काम आहे भंडारा करायचं आम्हाला हं तुम्ही थोडं तुमच्या दुकानावर आम्ही खास आलेलो आहोत अच्छा बरं बरं हो हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाय